शहरातल्या आरोग्य सेवा आणि खेडेगावातल्या आरोग्य सेवा किंवा छोट्या गावातल्या आरोग्य सेवा याच्यामध्ये खूप फरक आहे कारण का शहरामध्ये हॉस्पिटल्सची संख्या खूप जास्त आहे त्याचप्रमाणे शहरांमध्ये डॉक्टर्स चांगले असतात त्यांना खेडेगावात जायचं नसतं कारण त्यांचे मुलं सगळे मोठ्या मोठ्या इकडे शाळांमध्ये शिकत असतात कॉलेजेसमध्ये शिकत असतात त्याच्यामुळे त्यांना गावात राहणं शक्य नसतं म्हणून ते मोठ्या हॉस्पिटल्समध्येच कामं करतात आणि मोठ्या ज्या एस्टॅब्लिशमेंट असतात त्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या सगळ्या सेवा तिथे उपलब्ध असतात त्याच्यामुळे मोठी हॉस्पिटल्स असल्याशिवाय तुम्हाला सेवा नीट देता येत नाही कारण प्रत्येका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थेटर्स म्हणा आय सी यूज म्हणा सगळ्या मोठ्या मोठ्या सर्जरीज म्हणा सगळे मोठे मोठे कॅथ लॅब्स असतात किंवा डायग्नॉस्टिक सेंटर्स असतात ह्या सगळ्या खूप खर्चिक आणि खूप भव्य गोष्टी एस्टॅब्लिश करायला शहरच त्यांना सोयीस्कर असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सोयीच्या आणि ते चालवणं आणि मेंटेन करणं आणि सतत चालत ठेवणं याच्यासाठी त्यांना सतत कार्यरत राहायला लागतं आणि खूप लोकांची गरज असते आणि डॉक्टर्स ते मुख्यत्वेकरून शहरातच राहतात आणि शहरात बाकीच्या सोयी असतात म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जसं रस्ते पाणी इलेक्ट्रिसिटी ह्या ज्या गोष्टी इझिली अव्हेलेबल असतात आणि कंटिन्यूअसली ॲव्हेलेबल असतात त्या गावामध्ये नसतात त्याच्यामुळे गावात डॉक्टरची संख्या कमी असल्यामुळे गावामध्ये इतर सेवा देणं अशक्य होऊन जातं सगळं तुम्ही एस तरी सरकारने सगळे एस्टॅब्लिश करून दिलं लॅब्स दिल्या मोठं हॉस्पिटल बांधून दिलं पण डॉक्टर्जच नाही आहेत तिथे म्हटल्यावर तिथे काहीच होणं शक्य नाही आणि आता आपणही बघतो की सगळे गावाकडचे लो शहरातच येऊन सगळ्या ट्रीटमेंट देतात कारण गावामध्ये ते शक्य होत नाही एका गावामध्ये वस्ती छोटी असते त्याच्यासाठी मोठी एस्टॅब्लिशमेंट ठेवून काहीच का करू नाही शकत तर ही सगळी असल्यामुळे वैद्यकीय सुविधा तुम्हाला शहरातच मिळते आणि तिथली पॉप्युलेशन पण खूप असते आणि सगळं बाकीच्या सोयी असतात ॲम्युनिटीज असतात त्या सगळ्या शहरात आहेत मोठ्या छोट्या गावांमध्ये छोटी संख्या असल्यामुळे खूप डॉक्टर्स तिथे एका वेळेस कंटिन्यूअसली बिझी पण राहू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते तिथे जायला म्हणजे फार उत्सुक नसतात शहरातून एक आठवड्यातून एक दिवस वगैरे जाणारी पुष्कळ काही काही संस्था आहेत की जे सगळे डॉक्टर शहरात घेऊन गावात घेऊन जातात स्पेशालिस्ट आणि एकदम असं शिबिरं उभारून त्यांची हेल्थ चेकअप्स किंवा काय काय असतात ते असे शिबिरं घेतात पण तिथे कायम असं स्वरूपी हॉस्पिटल नाही की इमर्जन्सी आली तर त्यांना शहराकडेच धाव घ्यावी लागते असा सिनारिओ आहे थँक्यू